राज्यातील सरकार व नागरिक यांच्यामधील संबंध वेगवेगळ्या ऑफिसद्वारे केला जातो उदाहरणार्थ जिल्हापरिषद ग्रामपंचायत ऑनलाइन सेवा यामध्ये लायसन्स परमीट यांच्या तक्रारीसुद्धा नोंदविल्या जातात तक्रार करण्यासाठी एकशे आठ नंबरचा टोल फ्री क्रमांक हॉस्पिटल तहसील अशा प्रकारचे वेगवेगळ्या ऑफिस खोलल्या जातात नागरिकांना त्यांची का त्यांना काही लाभ घ्यायचा असेल तर त्या ऑफिसमध्ये जावे लागते त्यांना ती प्रोसीजर पूर्ण करावं लागते त्याच्यामुळे राज्यातील सरकार व नागरिकांमध्ये कन्वरसेशन होते